खेळताना जे खेळाडू जखमी होतात किंवा ज्यांना अपघात होतो त्यांच्या साठी आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी ॲवेलेबल आहेत जसं की आम्ही खेळताना कोणता खेळाडू जर जखमी होत असेल त्याला आम्ही त्वरित फर्स्ट एडसाठी पाठवतो आणि खूप साऱ्या गोष्टी जसं की डेटॉल डि बँडेज वगैरे करतो आणि त्याला रेस्ट देतो त्यामुळे आम्हाला खूप मदत होते आणि आमच्याजवळ ग्राउंडच्या जवळ आमच्या मैदानाच्या जवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप डॉक्टर पण आहेत आणि त्यांना आम्ही मदतीसाठी बोलवतो आणि आणि आमच्याकडे फिजिओथेरपी पण ॲवेलेबल आहे जर कोणत्या खेळाडूचा हे मूडपले असेल किंवा काय पाय हात झाला असेल तर